ज्यावेळेस मोटरसायकलवरुन जात असताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हंजे आपले गिअर बरोबर पडतात का ब्रेक लागतात का ब्रेक लागतो किंवा नाही कमी लागतो का जास्त लागतो याची खात्रीे आणि टायरमध्ये हवा आहे किंवा नाही या गोष्टी आणि गाडीमध्ये पेट्रोल आहे का नाही ह्या सगळ्या ह्या महत्त्वाच्या गोष्टी अगोदर तपासतो आणि मगच प्रवासाला निघतो मी कारण कधीकधी असं होतं की वाटेमध्ये बाईक बंद पडते आणि तिथे पेट्रोलची समस्या येऊ शकते आपल्याला मग समजा पेट्रोल पंप एक दोन किलोमीटर लांब किंवा लांब आहे तर मग आपण जायचं कसं पुन्हा तिथं काय करायचं मग अशा अडचणी येऊ शकतात आणि माणूस जन्म आहे असं जरी तुम्ही किती जरी व्यवस्थितशीर वागण्याचा प्रयत्न केलात किंवा का सगळ्या गोष्टीबरोबर आहेत का नाही खात्री जरी करून घेतली तर असं होऊ शकतं की आपली गाडी बंद पडू शकते एकदा माझं असंच झालं उमरगा तालुक्यातल्या कुनाळी ते उमरगा मी रोज जाणंयेणं करत होतो तर ते करत असताना माझं मित्रांनी मी आमी दोघं जण जात येत होतो त्यावेळेस मग असा प्रश्न पडला की आमची रस्त्यामध्ये मोड गाडी बंद पडली गाडी बंद पडल्यानंतर गाडी एका रोडच्या कडेला लावली आणि आम्ही एका झाडाखाली बसलो मग तो मित्र म्हणला आता काय करायचं म्हणलं जर पेट्रोल पंप आपल्याला पाच किलोमीटर अंतरावर आहे गाडी ढकलत कशी न्यायची गाडी इथं सोडून कशी जायची आहे चालत कसं जायचं असे अनेक प्रश्न मी म्हणलं आता पेट्रोल जाऊन आणणं शक्य नाही आपल्याला परंतु आपण रिक्वेस्ट विनंती करू येणाऱ्या जाणाऱ्या वाड सर ना मोटरसायकलवाले आणि त्यांना विनंती केल्यानंतर जर मिळालं आपल्याला तर निश्चितच ते पेट्रोल आपल्याला मिळल म्हणले मग सर म्हणले मला काय ते होणं मी तुम्ही प्रयत्न करा मग मी रोडवर रस्त्यावर उभारलो आणि एक दोघाला हात केला एक दोन तसेच गेले पण एक मुलगा माझ्या मुलाच्या वयाचा आता सध्याच्याला मुलगा माझा आहे त्या वयाचा मुलगा होता आणि तो थांबला आणि म्हणला सर काय अडचन आहे त्यांना मला ओळखलं की मी शिक्षक आहे आणि मग त्यानं मला पेट्रोल एका बाटलीमध्ये रस्त्याची बाटली आम्ही शोधली बाटलीमध्ये पेट्रोल त्यानं आपल्या गाडीतलं काढलं आणि माझ्या गाडीमध्ये पेट्रोल टाकलं आणि मग आ् आम्ही त्याचे आभार मानले आणि आम्ही गाडी घेऊन पुढे गेलो